आपल्या घरामध्ये अनेक अशा छोटछोट्या वस्तू पडलेल्या असतात की ज्या आपण दैनंदिन वापरामध्ये वापर करत नाही त्यांचा तर आपण त्या त्या वस्तूंचा आपण बागकामामध्ये उपयोग करू शकतो जसं की जर आपल्या घरामध्ये मडकं वगैरे असेल त्याला जर होल पडलेलं असेल त्यातून पाणी झिरपत असेल त्यात पाणी राहात नसेल तर ते मडकं त्या मडक्यामध्ये माती भरून आपण त्यामध्ये झाडे लावू शकतो छोट छोटे रोपटे लावू शकतो त्यानंतर जर कलर घराला पेंट केल्यानंतर जे पेंटचे डब्बे असतात ते किंवा घरात काही सामान आणल्यानंतर त्याचे जे डब्बे रिकामे होतात त्या डब्ब्यांचाही काय उपयोग नसतो त्यान त्यालाही होल पाडून आपण त्याच्यामध्येही माती भरून त्यामध्ये छोट छोटे फुलझाडे वगैरे लावू शकतो त्याचबरोबर त्याचबरोबर तुटलेल्या तुटलेल्या बादल्या असू देत त्या बादल्यांना पकडण्याचे जे हे हँगर असतात ते तुटलेलं असतात त्यामुळे पण बादल्यांचा यूज करत नाही किंवा काही बादल्यांना होल वगैरे पडतं थोडेफार फुटलेले असतात त्यांचाही वापर आपण त्यांच्यामध्येही वा पाणी त्यांच्यामध्ये आपण माती टाकून झाडे लावण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर घरामधून तयार होणारा कम क ओला कचरा त्याचे खत तयार करून आपण त्या झाडांना पोषक असे पोषक असे खत देऊ शकतो त्याचबरोबर घरामध्ये जे आपण कपडे धुण्यासाठी टब वापरतो ते टब जर फुटलेले असतील त्याला चिरा गेलेला असेल त्यातून पाणी गळत असेल तर त्यामध्येही माती भरून आपण त्याच्यामध्ये ऑफिस टाईम ऑफिस टाईम म्हणून एक झाड असतं ते लावू शकतो ते वाढल्यानंतर खूप छान दिसतं अशा प्रकारे आपण खिशाला आपल्या आपल्या खिशाला भगदाड न पाडता ख आपल्या खिशातून पैसे न घालता अशा वेगवेगळ्या युक्त्या करून बागेत मदतीला येतील असे अशा युक्त्या करू शकतो